वर्धा हा जिल्हा आधी सेंट्रल प्रोवेंस म्हणजे वऱ्हाडचा जो प्रांत आहे तो सेंट्रल प्रोविंसमध्ये यायचा तो आणि सी पी अँड बीअर म्हणजेच वऱ्हाड प्रांत आणि जो सी पी होता म्हणजे सेंट्रलमध्ये जो मध्यप्रदेशच्या एरिया होता त ह्याचा हा वेगळा राज्य होता कालांतराने महाराष्ट्रामध्ये त्याचा इन्क्लूड कराण्यात आलं आणि मग एकोणीशे साठ नंतर हा महाराष्ट्राचा जो एरिया झाला ज्या ठिकाणी आम्ही राहतो तर आपण पाहू शकतो की काळानुसार जशी जशी इतिहास जसं जसं हिस्ट्री बदलली तसं तसं जो हा जिल्हा आहे त्याचं स्थानसुद्धा बदललं आहे आणि मुख्य म्हणजे ह्या ठिकाणची जी सुपीक जमीन होती तर ह्याचा ह्याची खूप जास्त डिमांड असल्यामुळे फार पूर्वीपासूनच निजाममध्ये किंवा इंग्रजामध्ये म्हणा ह्यामध्ये फार असे मतभेद झालेले दिसतात त्यानंतर नैसर्गिक आपत्तीचा विचार केला असता भूकंप दुष्काळ ह्या ह्या नैसर्गिक आपत्तींमुळे सुद्धा फार दुर्गमी परिणाम झालेले आहे या एरियावर जसं की आपण पुणेमध्ये माळीण नावाचा जो डोंगराळ डोंगराच्या कुशीत असलेला एक गाव बघू शकतो की त्या ठिकाणी भूस्खलन झाले आणि तो गाव पूर्ण असा धुळीमध्ये मिळाला आणि हजारो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले तर क्लायमेट चेंज नवाचा जो आपण म्हणतो हवामानबदल हा सुद्धा या भौगोलिक परिस्थितीवर परिणाम पाडणारा एक मुख्य घटक आहे आणि हल्ली ते दिसतोच आपल्याला